हां बोला हो हो हो साहित्य वेल ग्रंथालय सातारा बोला बोला हां बोला बरं बरं बरं भगवान बुद्धांच्या बद्दलचं हां आता आमच्या ग्रंथालयामध्ये विविध प्रकारची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्म नावाचं जो पुस्तक आहे त्याचबरोबर आमच्याकडे राहुल कोसंबी यांचं पण भगवान बुद्धांच्या संदर्भातलं पुस्तक आहे भगवान बुद्धांच्या विचारावर एक मध्यम मार्ग नावाचं येस एम मोरेंचं पुस्तक आहे असे अनेक पुस्तकं सर आहेत आमच्याकडे तुम्हाला आता त्यातलं कुठलं हवं आहे त्याबद्दल बोला आणि ते का हवं आहे ते पण सांगितलं तर मग ते आम्हाला तुमच्या ह्या ह्याच्यानुसार देता येईल

बरं हां सर सर सर सर बरं का आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्धा अँड हिज धम्मा नावाच्या पुस्तकाचं इंग्रजी पुस्तकाचं भाषांतर आपल्याकडे झालेलं आहे आणि म भि चिटणीस यांनी भगवान बुद्ध आणि त्याचं धम्म नावाचं पुस्तक मराठीमध्ये भाषांतरित केलेलं आहे आणि हे सगळ्यात चांगलं अशा प्रकारचं भाषांतर आहे तर त्यामुळं तुमची त्यात सोय होऊ शकेल सर नक्कीच त्यामुळं ते आहे आपल्याकडं उपलब्ध तुम्ही कधी याल त्या वेळेस आम्ही आमच्याकडून देऊ नक्कीच

नक्की नक्की नक्की सर तुम्ही खूप चांगल्या पद पद्धतीचे वाचक आहात कारण आजच्या काळामध्ये खरं म्हणजे आशा पद्धतीचे वाचक मिळणं मुश्किल आहे आणि आम्हाला एक वस्तू जाणवलेली आहे की भगवान बुद्ध आणि त्याचं धम्म हे जर पुस्तक वाचलं त खरंच मनःशांती मिळण्याचाच हा मार्ग आहे भगवान बुद्धाने जे दुःखमुक्ती माणसाची झाली पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये माणसाला शांतता मिळायला पाहिजे सुख मिळालं पाहिजे याच्यासाठीच काम केलेलं आहे ना त्यामुळे ह्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी खरं म्हणजे काळाला अनुसरून लोकांना दारिद्र्यातून मुक्त करून किंवा त्याला आपण अंधश्रद्धेतून मुक्त करून लोकांना एक चांगला जीवन मार्ग खरं म्हणजे बुद्धांच्या ह्याच्यामुळे दिलेलं आहे आणि तुम्ही ह्या पुस्तकाची मागणी करत आहे त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटते आणि आमच्याकडे नक्की पुस्तक मिळेल सर खरं आहे खरं आहे तुम्ही म्हणता खरं आहे सर खरं हो हो हो हो हो तुम्ही म्हणता त्याला माझा दुजोरा आहे त्याचं कारण की आपल्याकडे जर भारतामध्येच विचार केला तर भारतामध्ये दंगली मोठ्या प्रमाणात करताय अशांतता वाजलेली आहे व्यभिचार मोठ्या प्रमाणात आहेत बलात्कार मोठ्या प्रमाणात आहेत आणि मला असं जाणवतं आहे की वर्तमानपत्राच्या पानापानावर सगळ्या वाईटच घटना आपल्याला वाचायला मिळत आहे आणि अशा वेळी जर समाज चांगला करायचा असेल ना तर नक्कीच मला असं वाटतं आहे की आपण बुद्ध अँड हिज धम्मा म्हणजेच भगवान बुद्ध आणि त्याचा धम्मा नावाचं पुस्तक खरंच आपण वाचत आहे आणि तुम्हाला ते आमच्याकडं नक्की मिळेल सर तुम्ही कधी याल तेवढं सांगा नक् नक्की सर नक्की या अमित स्वागत आहे सर या नक्की हां धन्यवाद